माझा निगेटिव एक्स्पिरियन्स हा कुलरबद्दल आहे आता पाठचा उन्हाळा होता तेव्हा पाठच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही ड्युरेक्स नावाचा कूलर घेतला होता ड्युरेक्स कंपनीचा कूलर घेतला होता आणि तो कूलर म्हणजे मॅक्स टू मॅक्स तो कधीपर्यंत चालला होता त्याची गॅरेंटी वॉरंटी सगळी चांगलीच सांगितली होती त्यांनी की दोन तीन उन्हाळे जाते त्याच्यामध्ये करून परंतु तसं काही झालं नाही तसं काहीच झालं नाही तो एका महिन्यातच खराब पडला म्हणजे त्याच्यामध्ये जास्त त्यानी काय केलं होतं की न पाणी तो जास्त सोडत नव्हता आणि पाणी जास्त टाकत होतो तरी पण तो थंडी हवा देत नव्हता आणि मध्ये मध्ये खराब होत होता तर आम्ही त्या कंपनीवाल्याकडे गेलो तिथं कंपनीवाल्याने पण हात वरती केले होते आणि मग आम्ही काय केलं की तो कुलरच विकून टाकला आणि त्याच्या जाग्यावर एक नवीन कूलर घेतला तर तो दुसरा कूलर तसा चांगला निघाला होता त्या कंपनीचा नव्हता घेतला होता पण तुम्ही कोणतीही गोष्ट घ्याल तर त्याच्याबद्दल म्हणजे पहिले पूर्ण इन्फॉर्मेशन काढून टाका माहिती वगैरे काढून टाकायची आणि नंतरच ती गोष्ट घ्यायची नाहीतर नं तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं पुढं जसं मला झालं माझ्या कुलरबद्दल